तिथं आता कुंडलीमध्ये आपलं स्वागत आहे सर

अवश्य अवश्य अवश्य सर अवश्य अवश्य सर तुम तुम्हाला आमची माहिती कुठून कळली सर कशाद्वारे म्हणजे ऑनलाईन कळली मित्रांद्वारे कळली कोणी आणखी कोणी सांगितले

हा जुळत नाही आहे ठीक आहे सर आणखी कुठली समस्या मुली जातोय अच्छा अच्छा अगदी माझ्या ध्यानीमनी आलं हो सर तुम्ही काहीच टेंशन घेऊ वगैरे नका सर तुमचं नाव कळेल सर मला पूर्ण बाळू काळे सर तुमची राशी कळेल वृषभ राशी सर तुमची जन्मतारीख कळेल एकोणीस ता सर आपलं जन्म ठिकाण हो सर जन्म दिवसा झाला होता की रात्री झाला होता सकाळी चार वाजता सर मला एक सेकंड द्या तुमची पूर्ण माहिती माझ्या की बघू शकता तुम्ही आलेली आहे ब काळे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जन्म झाला वाईमध्ये जन्म झाला तुमची रास वृषभ आहे तर यावरून असं सांगण्यात येईल सर की तुमच्या ज्या कुंडलीमध्ये आहे तो मंगळ सातव्या स्थानी आलेला आहे सर तुमच्यामध्ये खूप प्रॉब्लम होती महिन्यापर्यंत राहणार आहे तर आमच्या उपायानुसार आम्ही तुम्हाला काहीतरी सल्ले देऊ तर तुम्ही का करायला तयार आहेत का आम्ही जर तुम्ही आमच्या मनाने जर ऐकलं तर तुमचं लग्न येत्या सहा महिन्यात होऊन जाईल सर तुमचा निर्णय पक्का आहे हे बघा सर हा अच्छा हे बघा सर आपल्याला आमची फी तुम्हाला कळलीच असेल की आमची फी दहा हजार रुपये आम्ही एका सेशनचे दहा हजार रुपये घेतो न सर आम्ही तुमच्या समस्याचे निराकरण करतो आमची ज समस्या नसेल जर आम तुमचं जर येत्या सहा महिन्यात जर लग्न झालेलं नसेल तर तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतील कारण तुम्ही खात्रीशी रहात तुमचं लग्न झालं पाहिजे म्हणून तर सर त्यासाठी सर आमची जी शॉप आमचं जे दुकान आहे मणीवर जसं साडेसातीला हा खूप मदतगार ठरतो हा महिन्यात तुमची साडेसाती गायब होऊन जाईल म्हणजे तुमचं निघूनच जाईल सर तुम्ही तुमच्या उपचारासाठी तयार आहेत का सर हो ठीक आहे सर चालेल सर तुम्ही आम्हाला व्हिजिट देऊ शकता का सर म्हणजे तुमचं जर असेल तर कारण की मोबाईलवर सांग नाही तुमचा हात वगैरे बघावा लागेल आम्हाला तुम्हाला प्रत्यक्षात बोलून या सर्व गोष्टी सांगाव्या लागतील सर तुम्ही होईल का शक्य आहे का सर तुम्ही केव्हाही या ग्राहकांसाठी सर्व खुलच आहे सर आमची तशी ऑनलाईन बुकिंग वगैरे नाही आहे तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट द्या तिथे द्या तुम्हाला एक कार्ड देतील टोकन देतील आमचे जे गडी आहे ते सहकार्य तुम्ही येऊन सर र रविवारी सर सोमवारी कसं राहिलं सर सोमवारी जर आले तर हा सोमवारी जर ना तर तुम्ही अवश्य म्हणजे असे निश्चिंत रहा की तुमची प्रॉब्लेम सॉल्व होणार येत्या सहा महिन्यात तुमचं लग्न जुळतय तुम्हाला अ अत्यंत सुरेख अशी मी मिळणार आहे तुम्ही निश निशान व्हा हा ठीक आहे या सर धन्यवाद